आताच्या काळामध्ये जर नवीन खेळ म्हणत असेल तर आता जी मुलं खेळतात ते आहे कबड्डी आणखी नवीन गेम म्हटलं तर तेही जास्तीत जास्त मोबाईल आले आहे आणि त्यामध्ये गेम म्हटलं तर पब्जी फ्री फायन टेम्पल रन सब्बे सफर लुडो सापशिडी असे खूप सगळे गेम आहे की जे आताचे नवीन काळामधले मुलं खेळतात आधीच्या काळामधले नव्हते खेळत ते कारण तेव्हा मोबाईल नव्हता आता मोबाईल आहे तर जास्तीत जास्त मुलं मैदानी खेळ नाही पण असे मोबाईलवाले गेम खूप खेळतात आणि त्यामध्ये मीसुद्धा खेळते मला मीसुद्धा माझ्या मोबाईलमध्ये लुडो आहे तर मी लुडो खेळत असते आणि असेच मुलं दिवस खेळत असतात दिवस रात्र आणि तेच नवीन खेळ आहे क जे मुलं खेळतात लुडो असेतसे खूप सगळे गेम आहे क जे मुलं खेळत असतात आताच्या जनरेशनमध्ये